हां बोला ना हो हो महाडिग बोलतो आहे

हां नमस्कार

हो हो हो हो हो हो हां आपलं बांधकाम बांधकाम बऱ्याच ठिकाणी आपली आहेत तुमचं कोणत्या ठिकाणी बांधायचं आहे

हो हो हो तुम्हाला हवं तसे करून देतो

हां तुमचे ते तुमचे ते मैत्रीण आहेत ना कुलकर्णी त्यांचं हे केलं आहे आणि जादव आणि गाईत यांचं केलं आहे विश्रमभाग परिसरात बऱ्याच ठिकाणी केलं आहे हो हो पण तू तुमचं बजेट कशामध्ये आहे काय बजेट किती

मॅडम दीड लाखात कसं होणार आता तुम्हाला तर फ्रेंच पद्धतीचं पाहिजे दीड लाखाचा अर्धा सुद्धा बजेट होऊ शकत नाही महागाई किती वाढली आहे मजूरांचे दर वाढले आहेत हां

आता तुम्ही तर फ्रेंची आता तुम्ही तर फ्रे फ्रेंचेच पाहिजे महिन म्हणत आहे ना आता फ्रेंचेस म्हणजे म्हणजे वर एक झुंबर छोटंसं असं सुबक झुंबर बसवत बसवण्यात येईल तुम्हाला परत आणखीन हां हां पी हां हां हां लाईट हां हां

हां हां लाक लाक लाकू हां म्हणजे ते जरी ते आपलं असलं तरी वुडन आहे असं दिसावं

हां म्हणजे म्हणजे थ्री जो भि जो भिंतीचा कोना आहे ते पूर्ण वापरात आला पाहिजे त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण पॅक करू शकतो आहे ओपन ठेवलं तर काय होतं मॅडम त्याच्यावर धूळ जाते त्याच्यासाठी आपण ते आपणाला स्लाईडचं बन बनवायचं का काचेचं बनवायचं हां बरोबर आहे हां हां

हो चालतं आहे चाल

बरं बरं चालतं आहे तुम्हाला हवं तसं मी करून देतो काही अडचण नाही हां हां हां चालतं आहे ओके ओके हां ओके हां हां